भारतीय समाजामध्ये वेगवेगळे जाती धर्माचे लोक राहत असतात ते आपले वेगवेगळे जातीचे तसेच समाजामध्ये वेगवेगळे जातीधर्मीयच दैवत मानले जाते प्रत्येक समाजामध्ये आपले वेगवेगळे दैवत असतात तसेच गावामध्ये नागरिकाने सर्व धर्मीय येत राहिले पाहिजे आणि सर्व धर्माचे पालन करून गावात शांतता आणि सुधारणा करण्यासाठी काय केले पाहिजे सर्वानी एकत्र येऊन गावाची सुधारणा करणे आवश्यक आहे तसेच गावातील लोकांनी सर्व धर्माचे वेगवेगळे लोक असले तरी गावात एक एकजुटीने राहिले पाहिजे आणि बौद्धधर्म जास्त मला आवडतो आणि तसेच सर्व धर्माच्या माणसांनी एकत्र येऊन गावासाठी काहीतरी केले पाहिजेत आणि सर्व नागरिकानी येऊन महापुरुषाच्या जयंंती साजरे करणे योग्य आहे आणि कुठलाहीच अडचण येऊ नये श यासाठी गावातील नागरिकाने एकत्र येणे गरजेचे व बंधनकारक आहे